हॅल हां बोल काय गं काही नाही तुझं काय सिनेमाचं काय गेली होतीस का आई शप्पथ चांगलं आहे माझं काय अजून डेअरिंग झालं नाही बाबा सिनेमाला जायचं त्या बरा आहे का बरा आहे का

हां हो हो ती मुक्ता बर्वेने एक्स्ट्रा केला आहे का नेहमी प्रमाणे जरा अती हां हां हां पण त्या ट्रेलरवरून मला वाटलं ओके ओके

चांगली केली आहेत का कामं जाऊच का अगं मला ना ते असं टिप्पिकल बायका बायकांचं काही तरी सिनेमा म्हणून मी गेलेच नाही त्याच्यापेक्षा मी एक वेगळा भारी सिनेमा बघून आले पुण्यात परवा आपल्याकडे लागलाच नाही आहे सांगलीत लापता लेडीज अगं मस्त आहे नाही किरण रावचं डिरेक्शन आहे अप्रतिम आहे म्हणजे अजून असं ते छत्तीसगड किंवा असं तोच सगळ्यावरचा भाग आहे ना तर तिथे घुंगट पद्धत आहे ना अजूनही लग्नानंतर तर मग ते घुंगट असल्यामुळं बायका बदलतात लग्न झाल्यानंतर लगेच आणि खूप हिलोरियस मस्त आहे सिनेमा एकदम म्हणजे असं मजापण आहे पण अग अगदी म्हणजे आपल्या डोळ्यात पाणी येण्यासारखंच आहे किती बदलून जाते बाई आणि मग त्या दोन्ही बायका वेगळ्यावेगळ्या ठिकाणी जातात आणि त्यांची परिस्थिती पण वेगळी असते म्हणजे अर् हो का हो का हां हां ओ हां आठवला पण अगं ह्याचं मला म्हणजे ब्युटी काय वाटते ना की ही म्हणजे अजूनही दोन हजार चोवीसमध्ये पण अशा बायका आहेत अशी लग्न होतात अशा बायका बदलल्या जातात ही स्टोरी फार म्हणजे जसं तर नाच गं घुमा म्हणतेस ना तू की आपल्या रोजच्या बायका कामवाल्या मिळत नाहीत हा एक आपला शहरी भागातला विषय आणि हा इकडे म्हणजे मला असं वाटतं की आधीच लग्नाआधी दोन दिवस फक्त ती बायको भेटलेली असते किंवा दिसलेली असते आणि नंतर ती थेट असं घुंगट असल्यामुळे सगळेच लाल घुंगटात आणि मग ती बदलते आणि मग त्यात खरं नाही आहे वैचारिक म्हटलं तसं म्हणजे कॉमेडी पण खूप आहे त्याच्यात पण भाषा अगदी प्युअर हिंदी नाही आहे थोडी अशी वेगळी आहे म्हणजे छत्तीसगड स्टाईलची आहे अशी थोडी तर पण अगं मस्त आहे तो सिनेमा चालणार नाहीच आहे म्हणजे मी सुद्धा नाही नाही गर्दी नव्हती म्हणजे सजनी ओ तेवढं एक गाणं बरं आहे पण म्हणजे अदरवाईज काही गर्दी नव्हती कारण अगं शेवटी तो कमर्शियल हिंदी नाही आहे गं किरण रावचा आहे त्यामुळे तो थोडा फरकच आहे आणि असं म्हणजे काय म्हणू आपण असं खूप ग्लॅमरस असं खूप फुलातून उड्या मारत आहेत गाणी म्हणतात असलं काही नाही आहे पण मला प्रचंड अवडला बघच तुला तर आवडेलच म्हणजे आणि हे मला आत्ता पण औ टि टीवर मिळेल तुला बापरे हां हां हां हां ओके ओके ओके मी खरं गेले नाही अगं नाही मी इथेच होते तर गेले नाही एवढ्यासाठी की म्हणलं कुठे तो बायकांचा बघा लक्कीली परवा पुण्यात गेले होते तर पटकन हा दिसला मग बघून आले मी म्हटलं सांगलीत काय हे येणं शक्य नाही हो हो हो चालेल ओके बाय बाय